माझं व्यक्तिगत ध्येय किंवा महत्वाकांक्षा म्हटली तर मला लहानपणापासून असं वाटतं की माझी स्वतःची अशी एखादी शाळा असावी जिथे लोकांना कमी फीजमधे प्रवेश घेता यावा आणि त्या शाळेमध्ये म्हणजे खेळायची मैदानं चांगली असावी खेळायचं साहित्य असावं आणि जी शिकवण्याची पद्धत आहे ती थोडी वेगळी असावी जेणेकरून सर्व मुलांना ते शिकण्यामध्ये इंटरेष्ट येईल आता हे पूर्ण करण्यासाठी अजून मी पैसेच जमा करतो आहे अजून काही झालेलं नाही आहे पण जेव्हा आता माझं जे काम करता करता मी जे शाळांना भेटी देतो तिथली काही व्यवस्था बघतो काही ठिकाणी भरपूर चांगली व्यवस्था असते आणि त्या शाळा बघून मला अजून उत्तेजन मिळतं माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी थँक यू